सध्याची जीवनशैली पाहता गोड प्र पदार्थ हे कमीत कमी खाल्ले पाहिजेत आमच्या परिवाराचा विचार केला तर आमच्याकडे जास्त गोड खाल्लं जात नाहीत चहामध्ये साखरही कमी खाल्ली जाते अती कमी प्रमाण प्रमाणामदे गोड जर खाल्लं तर साखर कमी होण्याची शक्यता असते परंतु अति गोड खाल्ल्याने मात्र साखर वाढू शकते त्यातल्या त्यात परिवारात जर मधुमेहाचे पेशंट असतील तर तुम्हाला निश्चितच गोड प्रमा गोड पदार्थ प्रमा कमी प्रमाणात खाल्ले पाहिजेत त्यामुळे जास्त गोड खाणं किंवा कमी गोड खाणं ह्या दोन्हीही गोष्टीचा परिणाम हा तब्येतीवर होत असतो तर साखरेचे प्रमाण एकदम कमी होणे किंवा एकदम जास्त होणे ह्या दोन्हीही गोष्टींचा तब्येतीवर वाईट परिणाम होत असतो त्यासाठी साखरेचं प्रमाण किंवा गोडाचं प्रमाण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये हे खूप माफक आणि मोजके असले पाहिजेत